हो हो नक्कीच मी पाहुण्याला नेऊ शकेन अशी काही पर्यटन स्थळं आहेत महाराष्ट्रातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं अंबोली जिथे अतिशय सुंदर असे धबधबे असतात तिथं मला पर्यटकांना घेऊन जायला आवडेल त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांना घेऊन जायला मला आवडेल की महाराष्ट्रातली एक आठ ठिकाणं अशी आहेत की जिथे गणपतीचं स्थान आहे तर त्याही ठिकाणी मला घेऊन जायला आवडेल त्याचबरोबर देवगडचा जो समुद्रकिनारा आहे महाराष्ट्राला सुदैवाना खूप सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे ज्याच्यामध्ये रत्नागिरी आहे वेंगुर्ला आहे मुंबईपासून गोव्यापर्यंतचा अथांग समुद्र किनारा आहे पण त्याचबरोबर मला जो आवडेल तो म्हणजे देवगडचा समुद्र किनारा कारण त्या समुद्र किनाऱ्याला अजूनही म्हणावी तशी फारशी गर्दी नाहीये थोडीशी शांतता तिथे अनुभवता येऊ शकते आणि म्हणून मला त्या समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांना घेऊन जायला आवडेल दापोलीच्या समुद्रकिनाऱ्याबरोबरच तिथली काही पारंपारिक मंदिरं आहेत त्या मंदिरात पर्यटकांना घेऊन जायला मला नक्कीच आवडेल खरतर रोज प्रवास केला तरी बघता येईल आयुष्य पुरणार नाही अशी पर्यटन स्थळं भारतात महाराष्ट्रात मला दिसतात महालक्ष्मीचं मंदिर आहे जे कोल्हापुरातलं खूप प्राचीन आहे पण आता तिथे खूप गर्दी असते पण तिथेही त्या त्या देवळाचं जे सौंदर्य आहे ते दाखवायला मला निश्चितच आवडेल इस्लामपूर जवळ एक निरानरसिंगपूर नावाचं गावय तिथे जे न नृुसिहाचं जे मंदिर आहे तिथं घेऊन जायला नक्कीच आवडेल त्याचबरोबर मुंबई दर्शन करायला मला खूप आवडेल मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा एशियाटिक लायब्ररी असेल किंवा एक जुन्या मुंबईचें खूप सुंदर सौंदर्य आहे तर तेही मला लोकांना दाखवायला नक्कीच आवडेल त्याचबरोबर पुरवपूरसारखं जे गाव आहे की जिथे छानपैकी छोट्याशा गोलश्या होड्यातनं तिथं जावं लागतं जिथे नदी क्रॉ पार करावी लागते आणि एक वेगळ्या पद्धतीनं तिथं जातायेतं तर तिथं घेऊन जायला मला नक्कीच आवडेल कृष्णा नदीच्या किनारी बरेच तीर्थक्षेत्र आहे तर तिथंही जायला मला आवडेल कुडल संगमसारख्या ठिकाणी की जिथे नदीमध्ये थोडंसं खाली बांधकाम केलेलं आहे आणि तिथं पायऱ्या उतरून जाता येतं अशा पर्यटन ठिकाणी मला माझ्या पाहुण्यांना न्यायला नक्कीच आवडेल आणि खरं सांगू का की इतकी ठिकाणं आहेत की मी नावं नाही घेऊ शकणार कन्याकुमारी एक महत्त्वाचं ठिकाण की जिथे तिन्ही सागर एकत्र येतात आणि भारत मातेची चरण धूल धुतात तर तिथं तर पर्यटकांना खरंच घेऊन जायला मला अगदी मनापासून आवडेल